आमच्या गावात अनेक प्रकारचे व्यवसाय करतात त्यातले काही म्हणजे धूप आणि अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय या व्यवसायात छोट्या गुंतवणूकीतून भरपूर नफा मिळवता येतो यामध्ये फक्त जे एस टी नोंदणी आणि फूड लायसन्स बनवावे लागतात पापड आणि लोणचं पापड आणि लोणची हा आपल्या प्राचीन संस्कृतीचा मुख्य आधार आहे आजकाल पापड आणि लोणचं बरेच लोकं विकत घेतात आमच्या गावात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो हा एक उत्तम लघु व्यवसाय आहे आमच्या गावी काजूची भरपूर झा झा झाडे आहेत त्यामुळे काजूचा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात असतो दरवर्षी काजू सीजनमध्ये गावातील लोकं अनेक प्रकारचे काजूचे आयटम्स बनवतात आणि ते बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होतात तसेच आंब्यांच्या सीजनमध्ये आंब्यांचे अनेक प्रकारचे आयटम्स बनवून विकले जातात आमच्या गावात सीजन वाईस व्यवसायाला मागणी असतात जसे की कोकमच्या सीजनला कोकमची अतिप्रमाणात मागणी असते गावात भरपूर प्रमाणात शेती करतात त्यात अनेक प्रकारची फळे फळे भाज्यांची झाडे लावतात मग ताजी फळे आणि भाजी काढून बाजारात विकायला जातात